माझं गाव आणि माझा जिल्हा बुलढाणा बुलढाण्याविषयी मी बोलावं तितकं थोडंच आहे सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचं माहेर माहेरघर आणि एवढे मोठी एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटी आपल्या मामच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यानंतर आहे लोणार सरोवर लोणार सरोवर हे जगामध्ये नंबर दोनचं सगळ्यांत मोठं नैसर्गिक नैसर्गिक सरोवर लाभलेलं आहे तेही आमच्या बुलढाणा जिल्ह्याला त्याच्या स त्याच्यावर खूप सारे संशोधनं झाली आहेत होत आहेत आणि असं हे सरोवर सगळ्यांना माहीत आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे उल्कापाताने झालेलं सरोवर आहे हे आपल्याला माहितीच आहे ते आमच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे त्याच्याबद्दल आम्हाला त्याचासुद्धा सार्थ अभिमान आहे त्यानंतर काळी माती बुलढाणा जिल्ह्यातली काळी माती खूप सुंदर आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्यासाठी पर्वणी आहे आणि शेतकरी खूप सारं उत्पादन त्याच्यावर घेतात त्याच्यामुळे झाडंही भरपूर आहेत आमच्या बुलढाणा जिल्ह्यात त्याच्यात त्याहीमुळे हवा पण खूप खेळती राहते स्वच्छ आणि चांगली हवा आम्हाला मिळते तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे बुलढाणा खरंच असं व्या व्यावसायिक उपक्रमांसाठी एकदम चांगला जिल्हा आहे